मला वाटतं आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे तंत्रज्ञानातील जी बुद्धिमत्ता आहे त्याच्यात त्याचा माझ्या वैयक्तिक जीवनावर खूप मोठ्या प्रकार प्रमाणात प्रभाव पडेल कारण असं आहे की बघा ज्याप्रमाणे आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे प्रत्येक कंपनी प्रत्येक शैक्षणिक सा साधनं किंवा ज्या सर्व गोष्टी आहेत शैक्षणिक गोष्टी असतील आपल्या किंवा आपल्या समाजातील काही गोष्टी असतील आपल्या ज्या ज्या सर्व गोष्टींनी आप मनुष्य भारतामधील किंवा महाराष्ट्रातील व्यापलेलं आहे अशा सर्व गोष्टींमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स ह्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे सर्व गोष्टींमध्ये हे असणारी ही त्या जी डिपेंडन्सी आहे या गोष्टीमुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावाचून आता जे आपलं कामं अडत आहेत त्याच्यामुळे या गोष्टीचा खूप मोठा परिणाम होईल असं मला वाटतं